आता शहरासारख्या गावाच्या ठिकाणीही आरोग्यसेवा खूप दर्जेदार झालेल्या आहे पण प्रत्येक सुविधा ही गावाकडे उपलब्ध होत नसल्यामुळे लोक शहराकडे जाणे निवडतात कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की बरेच असे आजार आहे त्या प्रत्येक आजाराचं निदान हे गावाच्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि बऱ्याच मोठ्या म्हणजेच कॅन्सरसारख्या किंवा आणि काही वेगवेगळ्या मोठ्या आजारांवर गावा च्या ठिकाणी किंवा गावात उपचार उपलब्ध होत नाहीत कारण तेवढी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर इस्पितळ किंवा तेवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णालय उपलब्ध नसल्यामुळे ह्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध होत नाहीत परंतु ज्या प्राथमिक ज्या सुविधा असतात जसं की ताप येणं किंवा एखाद्याला साप चावणं ह्या ज्या सुविधा आहेत त्या प्राथमिक सुविधा सगळ्या गावागावांमध्ये आज उपलब्ध होत आहेत पण जसं की कॅन्सर किंवा त्याच्यापेक्षा असणारे मोठे भयंकर आजार ह्यावर गावाच्या ठिकाणी तेवढ्या सुविधा किंवा तेवढ्या फॅसिलिटीज अवेलेबल होत नाहीत कारण गावाच्या ठिकाणी असणारी लोकसंख्या ही खूप कमी प्रमाणावर असल्यामुळे इथे असणाऱ्या सुविधा पण ह्या तेवढ्याच प्रमाणावर उपलब्ध होतात पण शहराच्या ठिकाणी असणारी डिजिटल टेक्नॉलॉजी मोठ्यामोठ्या मशनरीज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे ज्या सुविधा किंवा ज्या रुग्ण रोगावर गावामध्ये उपचार होऊ शकत नाहीत अशा रोगांवर उपचार करण्यासाठी लोक शहराकडे जाणं निवडतात कारण तिथे असणारी प्रत्येक उपलब्ध सुविधा ह्याचा वापर करून त्या रुग्णास बरा होण्यास किंवा त्या रुग्णावर योग्य ते उपचार होण्यास मदत होते आणि ह्या सगळ्या सुविधा गावाच्या ठिकाणी आजही उपलब्ध नाहीत पण ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत पण परंतु सगळ्याच आजारांचं निदान किंवा त्या आजारावर उपचार हे गावाच्या ठिकाणी होत नाहीत